सिमला नैनीताल उटी यांसारख्या थंड हव हवेच्या ठिकाणी सुट्ट्यांचा मोसमातील होणारी गर्दी एक गंभीर समस्या आहे या गर्दीमुळे पर्यावरणाची हानी होते स्थानिक संसाधनावर ताण येतो तसेच पर्यटकांसाठी देखील सुखद अनुभव कमी होतो गर्दीमुळे होणाऱ्या समस्या पर्यावरणाची हानी जास्त गर्दीमुळे जंगल तोड कचऱ्याचे प्रमाण वाढणे पाण्याचे स्तो स्त्रोतांवर ताण येणे आणि जैवविविधतेवर परिणाम होतो यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो संसाधनावर ताण पाणी वीज वाहतूक यासारख्या मूलभूत सुविधांवर अत्याधिक ताण येतो यामुळे स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागतो तसेच पर्यटकांच्या अनुभव अनुभवावरही परि परिणाम होतो वाहतुकीची समस्या अत्याधिक वाहने येण्याचे रस् ए रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते ज्यामुळे वेळेचा अपव्यव होतो आणि पर्यटकांचा अनुभव खराब होतो स्थलांतर काही ठिकाणी स्थानिक लोक गर्दीमुळे स्थलांतर करतात ज्यामुळे या त्या ठिकाणच्या पारंपरिक संस्कृतीवर परिणाम होतो समस्या सोडवण्याचे उपाय हे देखील आहेत पर्यटनाचं योजने योजना आखणे ठराविक पर्यटन स्थळावर पर्यटन नियंत्रित करण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रशासनाने धोरणे आखली आहेत जसे की ठराविक काळात ठराविक संख्येनेच पर्यटकांनी परवानगी देणे नवीन पर्यटन स्थळांचा विकास मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यास ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणांच्या विकास करावा ज्यामुळे पर्यटकांचा ओघ वेगवेगळ्या ठिकाणी वि विभागले जाईल पर्यटनांसाठी वर्षभर प्रोत्साहन अनेक पर्यटक उन्हाळ्या उन्हाळ्यातील किंवा हिवाळ्यातील या ठिकाणी जातात जर प्र प्रशासन आणि स्थानिक उद्योगांनी वर्षभर पर्यटनांसाठी प्रोत्साहन केले दिले तर एका वेळी होणारी गर्दी कमी होईल टिकाऊ पर्यटन पर्यावरणाला हानी न पोचवता पर्यटनाचे नियोजन करणे आवश्यकता आहे जसे सौर ऊर्जा वापरणे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि पर्यटकांना पर्या पर्यावरणाविषयक जबाबदारीची जाणीव करून देणे स्थानिक प्रश्न प्रशासनाची मदत स्थानिक प्रशासनाने वाहतूक नियम स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे ऑनलाईन बुकिंग सिस्टम अनेक पर्यटन स्थळांवर ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू केली जाऊ शकते ज्यामुळे एकावेळी किती पर्यटक त्या ठिकाणी येऊ शकतात यावर नियंत्रण ठेव ठेवता येईल समस्या सोडवण्यासाठी प्रशासन पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वय अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पावले उचलली पाहिजेत तर पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि पर्यटनाचा आनंद घेणे या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात